हॅलो तुम्ही गुरुकृपा रेस्टाॅरणमध्ये बोलत आहे का मला तुमच्या रेस्टाॅरंटला काही सूचना पाठवायच्या आहेत तुमच्याकडे या सूच सूचना पाठविण्यासाठी काही वेबसाईट व रेकॉर्ड कर कर करण्यासाठी काही ॲप आहे का हे मला पहायचं आहे तुम्ही एकदा पाहून हे सगळं मला सांगता का थँक्यू